तुम्ही इन्श्युरन्स एजंट आहात तर तुमच्या कामाचा अनुभव सांगा हां इन्श्युरन्स एजंट मी आहे आणि अनुभव मला खूप चांगला आला आहे एक म्हणजे लोकांना इन्शुरन्सचा अर्थ पहिले मी समजावून सांगितला की इन्शुरन्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं प्रोटेक्टिंग तुमची इकॉनॉमिक व्हॅल्यू असते ती प्रोटेक्शन म्हणजेच इन्श्युरन्स आहे हे जेव्हा कळतं तेव्हा लोक माझ्याकडून टर्म इन्शुरन्स नावाचा जो प्रकार आहे की जो स्वस्त असतो खूप पण खूप जास्त किमतीचा आपण तो घेता येतो कारण त्याचं प्रिमियम कमी असतं तर असं मी दिलेलं आहे दुसरा एक अनुभव असा आहे की ॲज ॲन एजंट जेव्हा क्लेम येतो तेव्हा इन्श्युरन्स एजंटचं काय काम असतं ते मला कळलं माझे एक क्लायंट ॲक्सिडेंटमध्ये गेली आणि तिचे मिस्टर खूपच नॅचरली दुःखात होते आणि ते म्हणले की मी काय त्याच्यासाठी थोडीनं इन्शुरन्स केलं होतं तिचं मी टॅक्स वाचवण्यासाठी इन्श्युरन्स केलं होतं पण मला आता नको आहेत ते पैसे इन्श्युरन्सचे वगैरे मग मी त्यांना समजावून सांगितलं की तुम ती तिची ह्युमन लाईफ वॅल्यू जी असेल ती असेल पण इन्शुरन्स क तुम्ही केला आहे तर तुम्हाला ते पैसे घ्यायला पाहिजे आणि त्या पैशाचा तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे उपयोग नंतर करू शकता की जेणेकरून गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेल आणि त्याप्रमाणे मी त्यांचा क्लेम सेटल करायला खूप मदत केली दुसरी गोष्ट ती ॲक्सिडेंटमध्ये गेल्यामुळे ॲक्सिडेंटचं रायडर घेतल्यामुळे डबल पैसे मिळतात इन्श्युरन्सचे हे त्याला माहिती नव्हतं आणि इन्शुरन्स कंपनीने पण मला फक्त सिंगलच दिले पण नंतर मी जाऊन स्वतः भांडून ते डबल पैसे म्हणजे ॲक्सिडेंटचा पण त्यांना बेनिफिट मिळवून दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पैसे एका अनाथाश्रमात सगळे दान केले त्याच्यानंतर त्यांना पुष्कळ बरं वाटलं आणि मला पण म्हणजे माझी क्लायंट गेली त्याचं तर दुःख होतंच पण मी कोणाला तरी इन्श्युरन्स ॲज ॲन एजंट मी तिथे माझा रोल प्ले करून भांडून डबल पैसे मिळवून दिल्याचा मला एक समाधान म्हटलं की एजंट नाही तर कोणीच काहीच आता मग व्यक्ती गेल्यावर काय पैसे मिळाले नाही मिळाले कोणी इतकं बघत नाही पण त्या दृष्टीने मी माझ्या क्लायंटला मदत केली आणि अशाच रीतीने मी सगळ्यांना त्यांचं ह्युमन लाईफ व्हॅल्यू प्रोटेक्ट करायला मदत करते पण असा मला कधी आणि म्हणजे असा अशी अनुभव येऊ नये की जेणेकरून मला त्यांचा क्लेम सेटल करावा लागेल नेहमी मी इन्श्युरन्स देताना मी देवाला हीच प्रार्थना करते की मला कधी याचा क्लेम येऊ देऊ नको म्हणजे ती व्यक्ती चिरंजीव होवो हेच माझा हे प्रार्थना असते नेहमीच इन्श्युरन्स बुक करताना थँक्यू